मी नव्या रेसिपीस शिकण्यासाठी जे यूज करते टीवीवरचं चॅनल तो आहे खाना खजाना खाना खानाचं खाना खजाना हे चॅनल जे आहे ते सॉरी हे खाना खजाना जो शो आहे तो आहे जी टी वी चॅनलवरती दाखवतात आणि खाना खजानामध्ये खूप बऱ्याच प्रकारचे नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळतात ढोकळा आहे इडली आहे चायनीस फूड आहे अशा बऱ्याचश्या काही रेशिपी रेसिपीज आपल्याला बऱ्याचशा शिकायला मिळतात आणि यूटूबवरती पण कुकिंग ईन विलेज म्हणून चॅणल आहे कार्यक्रमाचं नाव आहे ते खूप छान बघायला मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिशेस दाखवतात त्या म्हणजे मटण बिर्याणी चिकण बिर्याणी किंवा वेज बिर्याणी करत कबाब अशा प्रकारच्या वेगळ्या वेगवेगळे खूप काय आपलं बैंगन करी अशा खूप छान प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी शिकायला मिळतात आणि मी ह्या रेशिपीच यासाठी बघते किवा यासाठी शिकते की माझ्याकडं खूप जास्त मेहमान येतात माझ्याकडे खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहुणे येतात माझ्या ऑफिसमधले स्टाफ येतात माझ्या मिस्टरांच्या ऑफिस आहे माझ्या मिस्टरांचा जो काही बिजनेस आहे तिथले खूप बरेचशे पाहुणे येतात त्यांचे फ्रेंड सर्कल येतात जास्तीत जास्त आणि आमची मं आमच्या फॅमिलीमध्ये नेहमी गेट टुगेदर गेट टुगेदर अशी फॅमी चालूच असते महिन्यातून किंवा आठवड्यातून ज्यासाठी मी नवीन नवीन शोस बघत राहते आणि अप्लाय करत राहते मला खूप आवड मला आणि कुकिंगचा खूप जास्त म्हणजे छंद आहे मला खूप जास्त आवड आहे त्यामुळे मी टी वीवरचे शोज बघत राहते आणि यूटूबवरचे विडिओस पण बघत राहतात आणि त्यामध्ये मला शि बरेचशे काही नवीन नवीन डिश अप्लाय करायला मिळतात नव्यास् नव्या ज्या रेसिपी आहे ते अप्लाय करायला मिळतात आणि मला खूप जास्त आवडतात शिकायला पण आवडतात आणि बनवायला आवडतात आणि लोकांना खाऊ घालायला पण खूप जास्त आवडतात तर माझ्या जेव्हा माझ्याकडे जे पाहुणे घरी येतात ते मी त्यांना खूप जास्त माझ्या हातची जे की मी रेसिपी बनवेल ते त्यांना खूप जास्त आवडतात त्यामुळे मी टी वी शोवरचे कुकिंग चॅनल बघते आणि यूटूबच्या यूटूबवरती पण सुद्धा मी कुकिंग शो बघते कुकिंग चॅनल बघते आणि मला ते रं नवीन नवीन रेसिपी अप्लाय करायला पण सुद्धा आवडतात